डेंग्यू मलेरिया यासारख्या आजाराने आजकाल सर्वच त्रस्त झालेले आहेत कारण याचे कारण म्हणजे डास जे की साचलेल्या पाण्यामध्ये वाढतात आणि वेग वेळीच दक्षता न घेतल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जसं की डबके किंवा टायरीचे जुन्या किंवा खराब टायरी टाकून दिलेल्या असतात त्यामध्ये किंवा छोटे बॉटल्स टो त्याचे टोपण हे सर्व जे कचऱ्यामध्ये टाकून दिले जाते त्यामधे पावसाचे पाणी किंवा इतर कोणतेही पाणी साचून राहते बरेच पा दिवस पाणी हे साचून राहिल्यानंतर त्यामध्ये जे डेंगू किंवा मलेरिया कस पसरवणारे डास आहेत ते त्यांची अंडी त्यामध्ये घालतात आणि त्यांच्यापासून त्यांच्या अळ्या त्यामधे सर्वाईव करतात आणि थोड्या दिवसांपासून त्याचे डास तयार होतात जे की डेंगू आणि मलेरिया पुन्हा पसरवतात त्यामुळे वेळीस योग्य ती दक्षता घेतली पाहिजे जसे की असे पाणी कुठेही साचू न दिले पाहिजे जिथे साचण्याची शक्यता आहे तिथे सतत औषधांची फवारणी केली पाहिजे घरच्या घरी तरी जिथे दलदलीचे वगैरे ठिकाण असेल तिथे सतत औषध फवारणी केली पाहिजे याशिवाय म्हणजे बाहेर जाताना जास्तीत जास्त वेळेला मोठ्या स्लीव्सचे कपडे घातले पाहिजेत त्यानंतर जे मॉस्किटो रिपेलंट क्रीम वगैरे आहेत त्यांचा वापर केला पाहिजे त्यानंतर घरी मॉर्टीन किंवा मच्छरबाट वगैरे यांच्यामुळे मच्छरांवरती कंट्रोल करता येईल तसेच मच्छरदाणीचा रात्री झोपताना वापर केल्यामुळे असे डासांपासून आपल्याला थोडे अंतर ठेवता येईल आणि डेंगू पसरवणारे डास हे वेगवेग वेगळ्या प्रकारचे असतात त्यांच्या पायांवरती पांढरे असे डॉट्स असतात त्यावरून ते डेंगूचे डास आहेत हे आपण ओळखू शकतो डेंगूमुळे आणि मलेरियामुळे खूपच लोक त्रस्त झालेले आहेत त्यासाठी त्यांनी एवढी काळजी घेतली तरी पुरेसे आहे